भारतामध्ये खूप काही संस्कृती आणि परंपरा जपली जातात त्यामध्ये धार्मिक उत्सव जसं की बैलपोळा ज्यामध्ये बैलांना छान सजवतात त्यादिवशी त्यांना कोणतेही काम करू देत नाहीत तसेच नवरात्रीमध्ये अखंड ज्योती लावतात आणि नऊ दिवस खूप चांगल्या प्रकारे क्रीडाविषयक कार्यक्रम घेतात आणि सर्व लोक एकत्रित येऊन आपली परंपरा जपतात जसे की बुद्धिस्ट लोक आहेत तसेच हिंदू लोक आहेत आणि मुसलमानसुद्धा आहेत तर त्यामध्ये बुद्धिस्ट लोकांचा सण म्हणजे चौदा एप्रिल ह्या दिवशी हे लोक पांढरे कपडे व घालून घेतात आणि त्यांचा सण साजरा करतात तसेच हिंदू लोकांचा सण म्हणजे दसरा दिवाळी होळी पोळा हे आहेत ह्यामध्ये हे सगळे लोक एकत्र येऊन सण साजरा करतात तसेच मुस्लिम धर्माचे लोकसुद्धा ईद साजरी करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात अशा प्रकारे समाजात परंपरेचे आणि संस्कृतीचे वर वर्णन दिसून येते